हां नमस् मी रेनुका देशपांडे ताय हां मला व्हेरीकोज व्हेन्सचा प्रॉब्लेम आहे

रेनुका अमर देशपांडे माझं वय आहे अठ्ठावीस वर्ष माझे सध्या पाय दुखतात पायांना सूज येते वेन्स फुगतात आणि चालायला त्रास होतो उठता बसतानाही थोडासा त्रास होतो नाही मॅडम हे आफ्टर डिलेवरीनंतर मला चालू झालेलं आहे आणि आत्ता आत्ता त्याचे जरा जास्त लक्षणं दिसून येत आहेत

हो थाईज मोठ्या प्रमाणात आहेत माझ्या

अच्छा मग ते त्याच्यात योगाने करायचं का डाएटने करायचं फक्त का व्यायाम फक्त हा चालण्याचा मी चालू ठेवू कसं काय तुम्हाला योग्य असेल ते तुम्ही मला नक्की गायडन्स करताल का ठीक आहे

हो ठीक आहे मॅडम मी डिटेल्स सर्व तुम्हाला सविस्तर माहिती देईल पण मला एक सांगा की याच्यात स्वीट वगैरे थोडंफार ॲवेलेबल जे स्वीट वगैरे आम्ही खाऊ शकतो का हां अच्छा आणि मॅडम मग मी याला ॲलोफॅथी किंवा होमिओपॅथी औषध तुमच्याबरोबर चालू ठेवू शकते का

अच्छा हां मॅडम मला अजून त्याच्याबरोबर अजून अनेक दुसरे काही प त आजार असतात त्याच्यामध्ये मला पी सी ओ डीचा प्रॉब्लेम येतो ॲसिडीटीचा प्रॉब्लेम येतो रात्री झोप उशीरा लागते असे थोडे थोडे प्रॉब्लेम मला मायनल्स मिनरल्स चालू झालेले आहेत तर त्या संदर्भात काही हां नाही मॅडम श शरीराला आजार मॅडम खूप खूप